हॅलो हां बोला बोला हो हो बोला बरं

हो जरा मला पालेभाज्यांपैकी जरा काय काय आता तयार आहे सांगता कांद्याची कांद्याची पात आहे बरं कांद्याची पात एक शंभर जुड्या करा पण पालक मात्र मागच्या वेळी कुजलेला खूप होता बर का खरंतर पाऊस कुजलेला होता खूप पालक जरा बघून पाठवा नाही ऐका जरा अजून काही खरंतर इतका पाऊस नाही आहे तर पालेभाजी इतकी येतानाच खराब असली तर टिकत नाही हो तर जरा तेवढं बघा हां

हो खराब होतो

हां हां मग ठीक आहे ठीक आहे बरोबर हां चालेल ठीक आहे तुम्ही लिहून घ्या पालक दोनशे जुड्या कांद्याची पात शंभर जुड्या मघाशी सांगितलं तसं आणि कोथिंबिरीच्या तीनशे जुड्या द्या चांगली आहे ना गावरान हां हां हां ठीक आहे आता ठीक आहे वास हवा हो कोथिंबिरीला ठीक आहे बरं फळभाज्यांपैकी काय आहे भोपळी मिरची आहे मला चांगलं दळ हवं हं भोपळी मिरचीला त्या पातळ पातळ भोपळी मिरच्या खपत नाही आहेत आमच्याकडे आहे ना हो हो

ठीक आहे ठीक आहे मग दहा किलो पाठवा आता मी बघून घेते म्हणजे पुढच्या वेळी मग मागवायची का नाही ते बघता येईल हां भोपळी मिरची दहा किलो हो बरं

नाही नाही नको नको दहा किलोच पुरे आता बरं आलं हवं आहे मला आलं तयार आहे तयार आहे अच्छा ते पण दहा किलो पाठवा हां आणि हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या दहा किलो हां आता एवढंच पाठवा कारण मला आता लगेच काही दुसरं नको आहे उद्याच गाडी येते आहे ना हां ठीक आहे चालेल ठीक आहे लिहून घेतली आहेत ना यादी ठीक आहे ठीक आहे टोमॅटो आता नाही नाही आता नको आहेत नको आहेत हां चालेल

हो चालेल आणि नाव कळवून ठेवा ड्रायव्हरचं चालेल ठीक आणि पैसे पैसे नंतर बिल पाठवा हां हो ओके चालेल हो तसंच मी करेन हो हो चालेल चा अच्छा हां